खुल्या पाण्यामध्ये जेव्हाही आपण पोहणार आहोत तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की चप्पल जोडे जे आहे ते बाहेर काढून ठेवायला पाहिजे कारण चप्पल जोडे हे त्या बोटाला किंवा खुल्या पाण्याला धरून राहू शकत नाही काटा असतो चिखल असतो आणि तलावामध्ये जे घसरगुंडे शेवाळ वगैरे असतात तेच्यावररूनसुद्धा घसरायचे चान्स असतात म्हणून अनवाणी पायानेच पाण्यामध्ये जायला पाहिजे